नमस्कार मी छत्रपती चौकातून बोलते आहे आणि तुमच्या गॅस एजन्सीमध्ये माझं बुकिंग आहे आणि ते गणेश नगरचं आहे आणि मला पत्ता बदलायचा आहे आम्ही इकडे नवीन फ्लॅटमधे शिफ्ट झालो आहे तर तर माझा ग्राहक आय डी आहे पाच सात सहा आठ पाच नऊ शून्य शून्य एक सात पाच हा माझा ग्राहक आय डी आहे आणि पत्ता माझा अपडेट करायचा आहे ते छत्रपती चौक नांदेड महाराष्ट्र पिनकोड चार तीन एक सहा शून्य पाच असा अपडेट करायचा आहे आणि याची खूप घाई आहे तर म्हणजे कृपया लवकरात लवकर तुम्ही ही प्रक्रिया सुरू करा